मी मिशो या साईडवरून काही प्रोडक्स वगैरे मागवत असतो कपडे वगैरे छान देतात पण लास्ट टाईम मी जो हेडफोन मागवला होता तो जरा लो क्वालिटीचा होता म्हणजे एक हेडफोन एका कानातलं वाजत होतं दुसऱ्या कानामधलं वाजतच नव्हतं तर अशा प्रकारचा आला आहे हा एक मला निगेटिव एक्सप्रियन्स आला आहे